गुळपट्टी शेणपट्टी ऊस पाक करंजी गुळ पोळी खीर गोड बुंदी मोतीचूर रव्याचे लाडू अनारसे सोनपापडी बादाम शेक आईस्क्रीम पेढा जिलेबी सोनपापडी काजू कतली गुलाबजामून बालूशाही पेढा चॉकलेट स्टॉबेरी तिळाची पोळी गुळाची पोळी गव्हाची पोळी आईस्क्रीम श्रीखंड